कोविड साथीचा जेव्हा हे जो आजार आलेला होता त्यावेळेस भयंकर त्रास झाला होता आणि ज्यावेळी जो तो हे झाला होता कोविड जो पसरलेला होता त्यावेळेस सगळं काही बंद झालं होतं शाळा बंद झाल्या सगळीकडे लॉकडाऊन लागलं आणि खाण्याचीसुद्धा बिकट परिस्थिती निर्माण झाली होती आमच्या इकडे तर सगळे जे आहे जे वॉर्ड होते ते पूर्ण सील केले गेले होते आणि प्रत्येक घरात दोन दोन तीन तीन पेशंट तरी सापडतच होते आणि या कोविडच्या काळात इतकी लोकसंख्या कमी होऊन गेली होती जिकडे पहावं तिकडं जी लोकं आहे ते मृत्युमुखी पडत होते या कोविडच्या यानं खूप संसार उद्ध्वस्त झाले कुणाचे लहान मुलं गेले कुणाचं कुणाच्या घरातलं जे आधारस्तंभ असते पुरुष व्यक्ती असतो तो गेला कुणाची महिला गेली कुणाचं काही झालं याच्यामुळं खूप बरबादी झालेली ऑक्सिजनची कमतरता पडलेली होती आणि आमच्या ज्यो समोरून तर जी आहे ते फक्त ॲम्ब्युलन्सचा आवाज यायचा बाकी कोणत्याच गाड्या जायच्या नाही आणि जे त्याच्या वेळेस आम्हाला बाजार भेटायचा नाही किराणा भेटायचा नाही आणि जे दवाखान्यात बेड रिकामे नव्हते दवाखान्यामध्ये जागा भेटायच्या नाही असं करून सुद्धा खूपजणं या बिकट परिस्थितीला सामोरे जाऊन खूपजणांनी जीव गमवावा लागला आमच्या गावामध्ये तर बाहेर निघायला पण डेरिंग नव्हती कुणी एकमेकांशी बोलायचं पण नाही त्याच्यामुळे हे जे आहे नातेवाईकसुद्धा दुरावले गेले यानं आपलं माणूस पण आपलं राहिलं नाही या कोविडच्या परिस्थितीनं हे जे आहे या परिस्थितीने आम्हाला इतकं काही शिकवलेलं आहे की भयंकर शिकवलेलं आहे या परिस्थिती जे जे आहे पासून सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही खूप काही उपाय केले मास्क हे आम्ही दीर्घकाळ वापरातच केलेलो आहे घराच्या बाहेर निघतानाबी ना सॅनिटायझरचा वापर केला मास्कचा वापर केला वारंवार आंघोळी केल्या या सगळ्या गोष्टीचा आम्ही घेतला आणि सकस आहार घेतला हे सगळं आम्ही करत गेलो